तसं म्हटलं तर पूजा करणं म्हणजे हे हिंदू संस्कृतीचं एक पालन करणं आहे आता काय होतं तेव्हा जेव्हा मी पूजा करत होतो तर मी तर आता काही पूजा करत नाही मी करत हो तो लहानपणी तर लहानपणी पूजा करताना जेव्हा एक माझा भाऊ होता सकाळी चार वाजता उठत होता तो उठल्यावर तो का करत होता सुरुवातीला नाही काय फ्रेश वगैरे होऊन तो जात होता काकड आरतीला काकड आरतीला जाणं तिथे लोक काय होत नदीमध्ये आंघोळ करत होते नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर त्या काकड आरतीला जात होते काकड आरती केल्यानंतर एक गावातून एक सकाळी सकाळी म्हणजे लोकांना उठवायचं बा तर हे एक हिंदू संस्कृतीची हे होती त्याच्यानंतर काकड आरती झाली का त्याच्यानंतर काकड आरतीचा पण महाप्रसाद भेटत होता सोबत मग मी तिकडून आम्ही घरी जात होतो तर घरी गेल्यानंतर मग आंघोळ तर करूनच राहते तर मग सकाळी सकाळी देवपूजा करणं तर देवपूजा करायला काय करत होतं आजीचे देव देवघरात होते तर ते पितळीचे देव राहत होते तर ते देवाचे मग पी देव घेतले तर देवाचे मग ते पूजा करून टाकत होतो आम्ही तर पहिले देव धुत होतो मम्मी सांगत होती का एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्या थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि देव धुऊन टाकायचे देव धुतल्यानंतर मग त जे फडकं राहत होतं ते फडक्याला पुन्हा चांगलं टाकत होतो हप्त्यातून दोन वेळा फडके चेंज करू आम्ही मग ते टाकलं का ते झालं देवपूजा मग केलं हळदी कुंकू लावलं अगरबत्ती लावली दिवा लावलं का झालं देवपूजा मग जेवण करायची वेळ येत होती तर पहिले देवासमोर निवेद ठेवत होतो देवाला निवेद दिल्याशिवाय आम्ही जेवण नव्हतो करत तर मम्मी एक लहानशी पोळी टाकून देत होती तर मग त्याच्यानं मग देवपूजा आम्ही करत होतो अशानं